हॅलो हॅलो हा सिम हां सीमा ताई मी फोन मुद्दाम कर तुम्हाला सांगायचं होतं अन्नदानाचा कार्यक्रम आहे तुम्ही आवर्जून या म्हणून

आमच्याकडे ना शारदा बसते त्याचा ते पौर्णिमे पर्यंत उत्सव असतो त्यासाठी ठेवलेला आहे अन्नदान तर मग तुम्ही आमंत्रित आहात त्याच्यासाठी या प्रसाद घ्यायला आम्ही हे सप्ताहा पूर्ण हा भजनावजनाचा कार्यक्रम चालतो याच प्रसादामध्ये आम्ही रोज वरणभात भााजी पोळी चटणी आणि एखादा एक गोड पदार्थ प्रसाद म्हणून सगळ्यांसाठी ठेवलेला असतो कधी शिरा कधी नुक्ती कधी अजून काही खीर अशा प्रकार आम्ही वेगवेगळे करतो त्यामध्ये आणि या अन्नदानाच्या ह्या उपक्रमामध्ये माझ्यासोबत बरेचजण सहभागी आहेत तुम्ही अजून कोणाला घेऊन या आमच्याकडे सगळ्यांसाठीच आहे त्यामुळे कसा हा प्रसाद स्वरूपामध्ये असल्यामुळे कुणीही येऊ शकतं आणि त्या अन्नदानावर तुमचा सहभग असला तर छान वाटेल हो सात दिवसचा पूर्ण होवीपर्यंत चालतं कार्यक्रम शारदा अवतरल्यापासून पौर्णिमे पर्यंत हां ख उपक हां हा उपक्रम आम्ही बऱेच दिवसापासून करतो युमही प्रसादासाठी या आमचं ना मालेगाव रोडला राधिका नगरमध्ये अंबिका निवासमध्ये ते कार्यक्रम होतो

हो सगळे सगळे प्रत्येक वर्गातले लोक येतात शेजारी पाजारी लहान मोठे सगळे ज्यांना ह्यांच्यामध्ये सेवा करायचे ते येतात आणि आम्ही इतरांनाही बोलवतो प्रसाद घेण्यासाठी आणि अन्नदान म्हणजे कसं त ते दान झालं पाहिजे मग ते वृद्धाश्रम असो अनाथ आश्रम असतो त्या ठिकाणी पण आम्ही नेऊन देतो अन्न जे आमच्याकडे राहतं ते नाही त्यांच्या वेळेला त्यांना जेवणाच्या वेळेला आम्ही ते पुरवतो